हो मी मिशोवरून गेल्या महिन्यात एक चादर मागवली होती ती मला जी मी मागवलेली ती अजिबात मिळाली नसून ती वेगळीच आली जसं की त्याची पॅकेजिंग सुद्धा म्हणजे नीट नसून ती खूप विचित्र पॅकेजिंग होती जसं अर्धं अर्धं का ठिकाण फाटलेलं असून त्याचं मग ती पॅकेजिंग मला मुळातच आवडली नाही दुसरं म्हणजे मी लाल कलर मागवला असून तो कलर मला निळा कलर आला तो निळा कलर मला माझ्या आईला आणि मला तो फारसा नाही आवडला कारण आम्ही जो कलर मागवला आहे तो असंच त्यांनी नेहमी नेहमी केल्याने आम्ही फोटो दाखवला तरी त्या लोकांनी रिटन काय करण्यात ते आले नाही आणि दुसरं म्हणजे त्याची कॉलिटी ती कॉलिटी त्याच्यात दाखवलेलं की एकदम कॉलिटी चांगली आहे एकदम छान आहे तर ती ती एकदम प्युअर कॉटन नव्हती ती त्याची कॉलिटी म्हणजे असं नायलॉनचा कपडा वगैरे होता तो मी खरंतर आम्ही प्युअर कॉटन मागवलेला कारण आमच्या चां नवीन घेतलेल्या बेडसाठी ती चादर आम्हाला हवी होती तर ती अशी आम्हाला मिळाली पण त्याची साईज पण आमचा बेड टू बेड त्याला म्हणता येणार दोन बेड दोन दोन बेडशीट असते तशी असते ती साईज मोठा बेड होता मोठा पलंग होता त्याच्यावर ती साईज आम्हाला खूप कमी म्हणजे वन बेड साईजची त्या लोकांनी आम्हाला पाठवण्यात आली तर ती आम्हाला खरंच आवडली नाही कारण त्याचे पैसे तर त्यांनी जास्त घेतले होते कारण ती एक बेडशीत आम्हाला सहाशे पन्नास रुपयाला मिळाली पण ती ती एवढी त्याची म्हणजे ती सहाशे पन्नास रुपयाची सुद्धा वाटत नव्हती ती आम्हाला शंभर रुपयाची वगैरे असतात तशा कुठे आपण रस्त्या ह्याच्या असतात तशा मी तशा ती तशात क्वालिटीची होती ती तर मिशोने परत परत असं नाही केलं पाहिजे कारण त्याने खूप खूप लोकांसोबत असं होतं आहे पण त्यांनी रिटन केलं तरी ते रिटन क घेण्यासाठी येत नाही तर हे चुकीचं आहे कुठे तरी असं मला वाटतं